माझ्या लेखनामध्ये ग्रामीणसाहित्यिक आणि बनगरवाडी ही पहिली ग्रामीण प्रादेशिक कादंबरी लिहिणारे व्यंकटेश माडगुळकर हे माझ्या लेखनातील आदर्श आहे माणदेशातील बनगरवाडीसारख्या मेंढपाळ बहुल वाड्यावस्त्यांमध्ये मेंढपाळ धनगरांचं जीवनचित्र आपल्या बनगरवाडी कादंबरीतून मांडून माणदेशी माणसं माणदेशी समाज माणदेशी लोकसंस्कृती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणदेशी भाषा याला योग्य स्थान दिला आणि त्यामुळं मी त्यांचाच आदर्श घेऊन माणदेशी मेंढपाळ धनगर जमातीच्या लोकसाहित्याचा अभ्यास या विषयावर सकोल संशोधन करून मोठ्या प्रमाणात लेखन करण्याचा मार्ग अवलंबला आहे त्यामुळं व्यंकटेश माडगुळकर हे माझ्या आयुष्यातील लेखनातील मार्गदर्शक किंवा आदर्श आहेत